हॅलो शिवम टेक्सटाईलमधून बोलत आहे का आम्हाला काही साड्या आणि ड्रेसेस परसेस करायचे होतं दिवाळीसाठी अच्छा बरं तुमच्याकडे कुठल्या कुठल्या प्रकारची साड्या आहेत मला कांजीवरम पाहिजे होती म्हणजे स्वत साठीच पाहिजे होती काही डिस्काउंट वगैरे आहे का त्यावर बरं ठीक आहे तर त्यामध्ये कलर्स कुठले कुठले आहे बरं लाल कलरची आहे का ठीक आहे ना लाल कलरची असेल ती ती आमच्या ॲड्रेसवरती तुम्ही कोरिअर करून द्याल ठीक आहे सांगतो हो सांगते ना आमचा ॲड्रेस आणि पुन्हा परत ड्रेसेस आहेत का कॉटन ड्रेस पतियाळा ठीक आहे ना तो पतियाळा पण मला एक सूट पाठवून द्याल ठीक आहे तर माझा ॲड्रेस सांगते मी तुम्हाला खरबी तरोडीखुर्द तिडकेनगर फ्लॅट नंबर वन फिफ्टी सिक्स फ्लॅट नंबर एकशे छप्पन ठीक आहे या ॲड्रेसवरती पाठवून द्याल ठीक आहे ठीक आहे माझं नाव सोनू मेश्राम आहे ठीक आहे ओके ओके ठीक आहे काय म्हटलं सर बरं ठीक आहे ओके सर

ओके ओके बरं ठीक आहे ना धन्यवाद सर